मराठी भा मराठी भाषा ही महाराष्ट्रात प्रमुख सांस्कृतिक गट आहे मराठीत मराठी ही राज्याची मुख्य भाषा आहे व त्या यामध्ये विविध भाषा बोलले जातात महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणी असेल मालवणी असेल वर्हाडी असेल खानदेशी असेल व इत्यादी भरपूर वेगवेगळ्या नवीन नवीन भाषा असतात देशी इत्यादी बोलीभाषा असणारे लोकं हे महाराष्ट्रात असतात प्रत्येक बोलीची स्वतःचा इतिहास साहित्य लोक कलाना काही ना काही परंपरा असतील उदाहरणार्थ मराठीमध्ये मराठी भाषेत गणेशोत्सव गुढीपाडवा असेल शिवजयंती असेल नाही नागपंचमी असेल इत्यादी सण असतात तर बाकी विविध संस्कृतीत विविध कार्यक्रम व सण असतात महाराष्ट्रात नंदुरबार व गडचिरोली जिल्ह्याकडे महादेव कोळी हे समाज प्रमुख स्वतंत्र आहे त्यान नृत्यप्रकार असेल जसे वारली नृत्य पेंटिंग असेल व जीवनशैली त्यांची असेल निसर्गपूजा सामुदायिक नृत्य सणाचे विशेष सहभाग असतो मुस्लिम समाजात महाराष्ट्रात मुस्लिम समाज हे महत्त्वाचं सांस्कृतिक गट आहे मुंबई पुणे संभाजीनगर असेल या भागात त्यांचे भरपूर लोकसंख्या आहे